हिवाळ्या पावसाळ्यामध्ये बरेच रोगराई होत असतात टायफाईड वगैरे असतो कावळी हो होतो त्याच्यावर आपण म्हणजे गरम पाणी असे उपचार करू शकतो की गरम पाणी वगैरे करून उकळून प्यायचं आणि थोडंसं जडीबुटीचा पण प्रकार त्याच्यात करू शकतो तापावर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावर टायफॉईडचा आधी ब्लड वगैरे तपासून तपासणी करून काय उपचार मलेरिया वगैरेसारखे पावसाळ्यात होतात कॉलरा होतो पाणी उकळून पिणं तर हे अगदी गरजेचं असतं त्याच्यामुळे सगळ्यात सगळे रोगराई हे पाण्यावरच डिपेंड असतात आपले आणि आणि डॉक्टरांकडे जाणं अत्यंत गरजेचं असतं अशा प्रकारे आपण घरी पण काही प्रकारे उप उपचार करू शकतो थोडेफार आपले जी आजी वगैरे असते त्या त्यांना बरेच अशा काढा वगैरे बनवून देतात आपल्या घरचे लोक तो काढा वगैरे पण घेता येतो त्या काढ्यानी वगैरे पण आपल्याला बरेच काही फायदा मिळतो आणि सर्दीवर पण आपण घर घरचे पण उपचार करू शकतो आणि दवाखान्यातले पण उपचार करता येतात आपल्याला